पंधरा ते वीस हजाराच्या बजेटमध्ये चांगला ऑडिओ क्वालिटी असलेला चांगला कॅमेरा असलेला बोत फ्रंट आणि बॅक ज्यामध्ये वेगवेगळे फीचर्स असतील ज्यामध्ये वेगवेगळे फिल्टर्स असतील आणि व्हिडिओ एडिट करताना वेगळ्या ॲपची गरज पडणार नाही अशा वेगवेगळ्या फीचर्स इनक्लूड असलेला मोबाईल प्लस ज्याच्यामध्ये सेक्युरिटी जबरदस्त असेल अशा पाच मोबाईलची माहिती मला द्या